अहो धावणं म्हटलं की लगेच एक मीम आठवतं एकजण धावत असतो आणि त्याच्या मागं कुत्रा लागला राहातो आणि तो म्हणतो मी रनिंगचा सराव करतो पण ट्रेनिंग कोच माझ्या मागं आहे असंच काहीसं आमच्याही कॉलेजच्या स्पर्धेमध्ये घडलं मी आणि मी आणि माझे मित्र रनिंग रेससाठी तयार झालो होतो आता तो फिटनेस फ्रीक आणि मी बस जेवणासाठी फ्रीक तर रेस सुरू झाली आणि पहिलं शंभर मीटरमध्ये मी जेमतेम पोहोचलो आणि लोक ओरडायला लागले त्याला पाणी द्या तो तर चालणार नाही धावतो आहे म्हणे पण गंमत म्हणजे शेवटी मी रेस संपवली शेवटचा आलो पण हातात समोसा घेतला होता धावण्याची काही घरं खरं नाही पण हसू आणि आठवण मात्र खूप आहेत आणि मीमच तर विचारू नका एक मीम आहे ना मी धावायला लागलो कारण माग आई होती हे चपल्यासकट पण खरंच सांगायचे तर धावणं म्हणजे फक्त फिटनेस नाही ते मजा आहे मैत्री आहे आणि काहीतरी नवीन करून बघण्याची संधीसुद्धा आहे पण पुढच्या वेळी रेस आ असेल तेव्हा समोसा समोसा आधी खाऊनंच धावणार असे खूप काही मीम्स आहेत